हॅलो हां आ हां प्रकाश विद्या मंदिर प्रिन्सिपल बोलत आहे का आपण मुख्याध्यापिका हां नमस्कार हां नमस्कार मी साधना दैव बोलते आहे मला माझ्या नातवा नातीसाठी मला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे पहिलीला हां तिचं मोठा गट आणि लहान गट आणि मोठा गट तिचं इंग्लिश माध्यमात झालेलं आहे पण मला आत्ता पहिलीला तुला मराठी मे माध्यमात घालायचं आहे काय होतं की ते जरा आईवडिलांना वाटत असतं की मुलांनी इंग्लिश माध्यमातून शिकावं त्यांना इंग्लिश बोलता येईल व्यवस्थित पण मला स्वतःला असं वाटतं की ते मराठी म्हणजे आपली जी भाषा आहे मातृभाषा त्या भाषेमध्ये आपण विचार करू शकतो आणि ते विचार आपण व्यवस्थितप्रमाणे प्रकट करू शकतो दुसऱ्याला सांगू शकतो समजावून देऊ शकतो आणि तर त्यासाठी माझी अशी इच्छा आहे की हे आणि नशिबाने ति तिच्या आईवडिलांनी मान्य केलं की हरकत नाही आपण तिला मराठी मं माध्यमात घालूया म्हणून कारण इंग्रजी बोलायला तसं तर आम्ही पण मराठी माध्यमातूनच शिकलेलो आहोत पण नंतर मग कॉलेजमध्ये गेल्यावरती तर तिथे मराठी माध्यम नाहीच आहे त्यामुळे इंग्लिश माध्यमातून शिकावं लागतं आणि त्यावेळेस पहिलं आणि आता बाहेरच्या ठिकाणी बरेच जणं इंग्रजी बोलतात त्यामुळे इंग्रजी बोलणं हा काही फार मोठी ब म्हणजे गोष्ट आहे असं मला वाटत नाही तर मग तर मग हो हो म्हणलं आता हां बऱ्याच मराठी शाळा बंद व्हायला लागल्या आहेत आता हां हां नाही मी विचार केलाच आहे पण माझ्या मुलीला आणि जावयाला पण ते पटलं हे जास्त महत्त्वाचं आहे हां आणि आता फी तु तुमच्या शाळेमध्ये काय म्हणजे तुमची तुमची फी किती आहे आणि मग हां हां हां

नाही हां हां हां ठीक आहे हां हां चालेल पण शक्यतो कुठल्या कुठल्या दुकानांमध्ये मिळू शकतील ही

हां हां हां चालेल ना चालेल चालेल हां हां

चालेल आणि काय काय लागेल आत्ता म्हणजे त्या शा ती शाळा सोडल्याचा दाखला लागेल तुम्हाला हां जन्मतारखेचा दाखला लागेल आणि काय आत्ता आधार कार्ड वगैरे लागेल त्याचं

हां हां आणि दुपारच्या डब्याला तुमच्याकडे काही म्हणजे आता काही ठिकाणी असं असतं की हां चपाती भाजीच आणली पाहिजे असं पोळी भाजीच आणली पाहिजे असंच आहे हां

हो हां हां

हो बरोबर हां बरोबर हां हां हां हां अच्छा हां हां हां चालेल मग मी फॉम भरायला कधी येऊ ठीक आहे मग तिला घेऊन यावं लागेल का नातीला घेऊन यावं लागेल का

बरोबर बरोबर हां हां हो हो चालेल धन्यवाद ओके धन्यवाद ओके हां बाय